माझ्या घरी छान बगीचा आहे त्यामध्ये मी फुला फळांचे झा हेर झाडं लावले आहे भाज्या लावल्या आहे खूप म्हणजे पदार्थ असे लावले आहे सीताफळ झालं जाम झालं जांमरून झालं असे छान झाडे लावले आहे आणि त्यांना खत पण द्यावं लागते फवारणीघीन त्यांचं पण सगळं करावं लागते कीटकनाशकं असते त्यांना सफा करा लागते निंदणी करावं लागते आणि भाज्यापाल्यांना पण म आणि माझ्या शेतात पण लसूण लावून आहे कांदा लावून आहे आणि त्यांना पण वाफे तयार करावं लागते ते लसूण आधी ताकामध्ये टाकावं लागते भिजवून टाकावं लागते दुसऱ्या दिवशी मग शेतात जाऊन ते लावावं लागते त्यांना पण खूप म्हणजे मेहनत करावं लागते खूप त्यांना मग वाफे करावं लागते त्यांना मग जे चुलीत राखड राहते त्यांना ते देऊन ते ते त्याच्याप्रमाणे ते मोठे होतात छान म्हणजे फळ देतात मोठे होऊन छान असं म्हणजे ते लसूण लावण्यात येते छान माझ्या शेतात पण सीताफळाचं झाड आहे जामचं झाड आहे आंब्याचं झाड आहे खूप छान खूप झाड आहे माझ्या शेतामध्ये आणि शेतामध्ये खूप घरी पण गमतात छान आणि शेतात पण गमतात छान